हॅलो हो का तुमच्या दुकानात भाजीपाला मिळते का हो का काय काय मिळते

तर लग्नासाठी पाहिजे होता

हो का मग काय किलो भेटंल वांगे हां अन् पालक हो का चांगले नेईल ना वांगे का वडाळी हो का नादू हो काय भरले मांगेक का तुम्ही आलू हो का बरं मला लागेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करीन घर कुठे आहे तुमचं हां हा का बरं माझ्या घरी डिलेवरी करसान का सामान तर मग बुधवारा रोड अमरावती हा अन् अद्रक अद्रक कांदे असेल ना काय किलो आहे अन् अद्रक तीस रुप्पाव माझ्यासाठी घे ठीक आहे मग हं हां